नाही मी कधी धावण्याच्या क्लबमध्ये कधी सामील झाले नाही आणि आता यापुढे ते होण्याची शक्यता जरा माझ्या गुडघेदुखीमुळे फारच कमी आहे त्यामुळे मला जरी मनाने ते आवडलं तरी मी ते शारीरिकदृष्ट्या करू शकेन असं मला वाटत नाही